हॅलो

आ तुम्ही स मालक मालकच आहे ना बरं बरं हां हां आता मी अधूनमधून येतो बरं का तुमच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी तुमचं जेवण वगैरे चांगलं आहे आणि म्हणून आता काय झालं आहे बरं का संध्याकाळी एक दहा पाहुणे येणार आहेत आठ दहा तर त्यांना तुमच्या पेशल थाळी किंवा स्पेशल जेवणाचा मेनू कोणता आहे ते सांगा आज आज हे त्याचा दर बी सांगा

हो आज

हां द्या हा सांगा

होय ना आता आ आता नॉन वेजच द्या पाहुणे हायत

बरं बरं बरं बरं बरं आरे वा हां

हां मालवणी मालवणी हां मालवणी मालवणीच द्या दहा लोकांना पुरेल असं

बरं बरं बरं आणि राईस रायस किती लागेल राईस

बरं बरं बरं आणि क असं करा नाही चपातीच द्या आणि काही भाकरी द्या भाकरी पण द्या

हां हं हां जिरा रायस द्या हां चांगलं चांगलं हां हो हो हं द्या चांगलं हां द्या द्या की काही थोडंफार हां बरं बरं हं येतो हो हो आहे हो हो बरं बरं हां ठीक आहे हा

पत्ता समर्थ नगरमध्ये द्या

मला वाटतं फुलोरा हां मोठा आहे जरा हां आणि रम रमेश रमेश रमेश जगताप सांगा त्यांना घरी घरी हां

आज संध्याकाळी सातला द्या की हां बरं बरं बरं आणि बिल कसं पाठवाय बरं बरं बरं हां छान छान बरं हां बरं बरं चालेल चालेल ठीक आहे आभारी आहे बरं का हां